बरं बरं ठीक आहे

कन्याकुमारी जवळ मग त्यासाठी काय काय घ्यावं लाग काय हो कपडे वगैरे त्या दिवसासाठी घ्यायचे काय नाही

आपण त्यात घ्यायची का बॅग घ्यायची का न न्यू बॅगपासून खरेदी करावं लागते आपल्याला हो पिंक कलरची घ्या मला तसं डेसवगैरे घेऊन येऊ ना वेगवेगळे मला शॉपिंग करायला लागतं आहे जायचं म्हटल्यावर बाया

तर खायचं काय घ्यायचं हा चिवडावगैरे करावं लागेल आणि नाश्त्याला

ते सगळी तयारी मग हो हो बॅग भरावं लागेल ना ते पोळ्या करते पोळ्या करते उद्या सगळं तयारी करून निघू निघायचं मग हो हो

हो पेपर्स वगैरे घ का घेऊन या येताना हो सगळी तयारी करते मग बॅग घ्यायला जावं मग कपडे खरेदी करून मग जाऊ आपण हो ठीक आहे ओके